तीन लाख चौदा हजार एकशे बावीस बारा लाख सत्तावीस हजार तीनशे शहात्तर एकशे बारा चौदा हजार एकशे ब्याण्णव सव्वीस हजार सातशे अठ्ठावीस एकोणतीस हजार नऊशे अकरा